तर मी आज तुम्हाला एका फाऊंडेशनबद्दल सांगत आहे ते फाऊंडेशन आहे लॅक्मेचं ते मी दोन तीन वर्ष झाले मी ते पावडर यूज करत आहे ते पावडर इतके चा म्हणजे ते फाऊंडेशन आणि त्याच कंपनीचं पावडर वगैरे अशा त्या लॅक्मे कंपनीचे मी खूप सारे प्रॉडक्ट हे यूज करते म्हणजे दोन तीन वर्ष होत आहेत ते यूज करून मला त्यामध्ये काही साइड इफेक्टस वगैरे काही असं जाणवत नाही आहे इतके चांगले आणि इतके परफेक्ट आहे ते ज्या टायमला घेतलं अन त्या टायमला मी एक्सपायरी डेट तर चेक करतेच करते आणि त्याची एक्सपायरी डेट पण खूप लांब असते मी ते खूप चेक केलेलं आहे तर ते प्रॉडक्ट इतके चांगले आहेत मला खूप चांगलं वाटलं ते प्रॉडक्ट पाहून तर अशाच वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्टस लॅक्मेचे खूप चांगले असतात तर माझा एक्सपिरियन्स असा सांगतो की तुम्ही पण ते प्रोडक्टस वापरायला हवे लॅक्मेचे आणि त्यामधून तुम्हाला काही साइड इफेक्ट पण नाही होऊ शकत इतके चांगले प्रॉडक्ट आहेत ते लॅक्मेचे थँक यू